नमश्कार साहेब आम्हाला एन पी एस खात्यामध्ये गुंतवणूक करायची आहे यासाठी आम्ही मागे फॉम पण भरला होता पण त्या फॉर्मच्या आम्हाला काहीच अपडेट मिळाल नाही फॉर्म कुठे गेला हे पण नाही समजलं काही आणि त्यासाठी आम्ही आमच्या सर्व काही डिटेल पण दिल्या होत्या आधार कार्डही दिलं होतं मोबाईल नंबरही लिंक केला होता पण आता सर्व काहीच नाही मिळाले पण तरीही आधार कार्ड मिसिंगचं सांगत आहेत तरी आमचे आधारचे शेवटचे चार अंक एक दोन तीन चार हे आहेत